हो हा पेंटरचाच नंबर आहे आपण कोण बोलून राहिले हां बोला बोला तर हां बोला ना हां आम्ही सर्वच प्रकारचे करतो

हं काही हरकत नाही ना करून देऊ ना आपण हां घरासाठी तसे चांगले कलर आलेले आहे आमच्याजवळ करून देऊ

हां फी पन्नास हजार रुपये घेऊ

कलर चांगल्या प्रकारचा वापरतो आम्ही त्याच्यात कलरही आले वेगवेगळ्या प्रकारचे येतात ना हं कलर चांगल्या प्रकारचा वापरू आम्ही ते तुमचं घर पाहून दुसरेही आम्हाला काम भेटलं पाहिजे कलरचे रेट वाढलेले आहेत आता तसे आम्ही काही तुमच्याजवळून जास्त नाही घेऊ हं कलरच आम्ही असा चांगल्या प्रकारचा वापरू आता पाहा बा आता तुम्ही तुम्हीच पाहा आता मार्केटला जाऊन समजा आता भावाचे हिशोबानं पाहाताही आता आम्ही तर काही भाव जास्त सांगत तर नाही कारण आपण काही असं काम चांगलं आहे म्हणजे तुम्हाला आवडेल असं काम करू आपण की बोलायचं काही कामच नाही अन् कमी दहा एक हजार रुपये कमी देजा हं तेही तुम्ही कमी देजा बरं दुसऱ्या नका सांग कारण कसं आहे आता तुम्हाला म्हणून राहिली मी दहा हजार कमी द्या म्हणून कारण आपलंही सर्व त्याच्यावरच आहे की नाही हं पण हो चांगलं आहेत ना कलर एक नंबर कलर आहेत आमचे तुम्ही केल्यावर तुम्ही दुसऱ्यालाही सांगशाल की त्याच ताईला सांगा तुम्ही कलर द्यायला हां म्हणजे काय मी चांगला देईन ना गोल्डन कलर वापरू ना तुम्ही सांगा ना कधी येणार नक्की तर आं दोन नाही तसं तर आल्यावर पाडल्याच जाते समजा तसं कसं सांगितलंही तर त्याच्यावरूनही लक्षात येते हां दोन दिवसाचं माझं काम आहे इकडे घेतलेलं